मॅम माझ्या मुलीचा जन्म चौदा मे पूर्वी झाला तेव्हा तिचं नाव नोंदवण्यात आलं होतं क्रांती तर जेव्हा नोंदवण्यात आलं होतं तेव्हा के आर ए एन टी आयच्या ऐवजी के आर ए एन टी बी झालं आहे म्हणजे स्पेलिंगमध्ये खूप इंग्लिश स्पेलिंगमध्ये खूप मिश्टेक असल्यामुळं पुढचे डॉक्युमेंट काढण्यासाठी तिला तिचे डॉक्युमेंट काढण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येत आहेत त्याच्यामुळं मला हे नाव दुरुस्त करून हवं आहे त्यासाठी मी कुठला अर्ज करू तुम्ही मला फॉर्म देता का त्यानुसार मी तो आज अर्ज करते आणि हा अर्ज केल्यानंतर किती दिवसात माझ्या मुलीचा मुलीचं नाव बदलून मिळेल मला जेणेकरून डॉक्युमेंट मला पु पुढील डॉक्युमेंट काढण्यासाठी मदत होईल प्लीज सांगता का ठीक आहे ठीक आहे हा बारा नंबरचा फॉम ओके ओके मॅम मला ह्याच्यात जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्हाला विचारू शकते का ओके ओके नाव लिहिलं क्रांती खंडू बांदल मॅम इथं चुकीचं नाव लिहिलं तिथं जे तुमच्याकडे टाईप झालेलं आहे ते नाव लिहू ओके ओके हां त्यानंतर खालच्या कॉलममध्ये माझं जे करेक्शन नाव आहे ते लिहू ना ओके ओके ठीक आहे हां मॅम हा पंधरा नंबरचा पॉईंट मला समजत नाही प्लीज सांगता का अच्छा पुरावा द्यायचा आहे का पुरावा शाळेतील असेल तर चालेल का हो शाळेच्या दाखल्यावर असाच पुरावा आहे हो तिच्या टीचरनी असंच लिहिलं आहे ठीक आहे ठीक आहे त्याची झेरॉक्स काढून द्यावी लागेल का दाखल्याची नावाचा पुरावा म्हणून हो हो ठीक आहे ठीक आहे आणि डॉक्युमेंट काय काय देऊ आधार कार्ड हो आधार कार्ड तिचं काढलेलं आहे तर मग मी ते सबमिट करू शकते बरं बरं पॅन कार्ड नाही मॅम पॅन कार्ड नाही दिलेला आहे बरं बरं बाकी कुठे मिस्टेक नाही पण आधार कार्डवर पण तेच नाव छापून आलं आहे त्यामुळं आधार कार्ड पण आम्हाला चेंज करावं लागणार आहे मग त्यामुळे तुमच्या इथूनच चेंज नाही झालं ना हो त्यामुळं मला आधार कार्डवर पण चुकीचं नाव मिळालं त्यामुळे डॉक्युमेंट पुढचे सर्व डॉक्युमेंट राँग येत आहेत ओके ठीक आहे मी हा अर्ज हो हो मी मी तिच्या आई हो हो आई म्हणून माझा काही पुरावा द्यावा लागेल का म्हणजे आई तिची आई हां हां माझं रेशन आधार कार्ड रेशनिंग कार्डची झेरॉक्स हवी बरं बरं पॅन कार्ड ठीक आहे ठीक आहे माझ्याकडे तिन्ही पण आहेत मी देते अजून कुठला कुठला डॉक्युमेंट ह्याच्याबरोबर जोडायचं आहे का चालेल चालेल मला किती दिवसात मिळेल मॅम हे थोडं लवकर होऊ शकतं का कारण की तिचे कॉलरशिपसाठी प्रॉब्लेम येतो आहे डॉक्युमेंट काढायला डोमासाईट काढायचा आहे तिचा त्याच्यामुळं आणि आमची नोंद कुळमीमध्ये भेटली त्याच्यामुळे मला तिला कुळमीचा दाखला पण काढायचा आहे तर मग त्याच्यासाठी मला नावाचा पुरावा जो व्यवस्था आहे तो इथूनच करेक्शन करून पाहिजे थँक्यू मॅम मला तुम्ही मदत केल्याबद्दल आणि लवकरात लवकर माझे मुलीचं नाव चेंज करून द्याल अशी अपेक्षा आहे थँक्यू